असा पदार्थ मी पुरणपोळी पुरणपोळीसाठी पहिली तयारी करावी लागते तर ती डाळ भिजत घालण्यापासून सगळं तर पहिलं डाळ भिजत घालावी लागते डाळ भिजवल्यानंतर सकाळी ती डाळ लावून घ्यायची आणि त्यात शिजवायची डाळ गूळ किसून ठेवायचं आणि त्यात मग डाळ शिजवून घातल्यानंतर त्यात ते गूळ घालायचं गूळ घातल्यानंतर व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि तसंच ठेवायचं आणि ते ग्रेट करून घ्यायचं त्याचं बारीक करून घ्यायचं सारण आणि मग पिठाची तयारी करायची पीठ चांगलं मळून ठेवायचं अगदी चांगलं मऊ व्हायला द्यायचं जर ते मऊ झालं तरच पुरणपोळ्या नरम बनतात

पीठ आल्यावरती पिठाचा गोळा करायचा आणि तो खोलगट बनवायचा आणि त्यामध्ये त्याचं सारण भरून

मग झाल्या आपल्या पुरणपोळ्या तयार